शितावरून भाताची परीक्षा उलट्या घागरेवरून पाणी टाकल्यास काही अर्थ नाही जित्याची खोड मरेपर्यंत जात नाही बाळाचे पाय पाळण्यात दिसतात देव तारे त्याला कोण मारे मरावे पण सुगंधापरी उरावे कानामागून आली शहाणी झाली माय तशी लेक मसाला एक ज्याचे करावे भले ते म्हणे माझेच खरे काखेत कळसा गावाला वळसा अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे अंगापेक्षा बोंगा मोठा आयत्या बिळाचा नागोबा दे गा हरी पलंगावरी सांगे त्याला टांगे अंथरूण पाहून पाय पसरावे ऐकावे जनाचे करावे मनाचे